आपलं श्रेयस दुकान आहे का आपल्याकडं गहू भेटतात का होल होलसेल दुकान आहे का आपलं गहू आणि मका पण मिळेल का आपल्याकडं तर काय भाव आहे सर त्याचा गहूचा आणि मक्याला सर

मला चार क्विंटल पाहिजे गहू गहू

बरं आणि मका एक दोन दोन क्विंटल पाहिजे होता तर दोन्ही मिळून सांगा बरोबर काय भेटतील आपल्याला कितीला भेटेल कॅश कॅश कॅश

चालेल ना मग पन मक्क मक्क मक्का आणि गहू चांगल्या क्वॉलिटीचे आहे ना हो का नाही तुमच्या तुमच्या दुकानाचं नाव फेमस आहे म्हणून तुम्हाला विचारलं हो ठीक आहे ठीक आहे

कारलं हा नाही डिलिव्हरी स्वत मी येई

थँक यू